हो मी काही टाकाऊ वस्तूपासून घरात काही हस्तकलेचा उपयोग करून माझ्या घर सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे हस्तकलेमध्ये वॉल हैंगिंग असतात किंवा वॉल पेंटिंग असतात ज्यामध्ये आपण आपल्या घर डेकोरेशनसाठी घर सजावटीसाठी या वस्तूंचा उपयोग करू शकतो जसे की प्लॅस्टिकची बॉटल असते त्यामध्ये आपण प्लांटेशन्स म्हणजे जे छोटे छोटे शो प्लांट्स असतात ते आपण त्याला छान डेकोरेट करून शो करू शकतो त्यासोबतच फोटो वॉल हैंगिंग जो असतो तो पण आपण टाकाऊ वस्तूपासून बनवू शकतो